हॅलो बोला मॅडम

भेटेल ना मॅडम तर महाराष्ट्रामधे नागपूर हायवे नागपूरला दीक्षा भूमी है आणि नाशिकला शिर्डी आहे नाशिकम नाशिकजवळ शिर्डीला साईबाबाचं संस्थान आहे खूप काही आहे हा भाविक भक्त खूप दुरून दुरून येतात त्या ठिकाणी हां अजून शेगावला गजानन बाबाचं संस्थान आहे आणि हो का तर मग तर शेगावला गजानन बाबा आहे आणि बुलढाणापासून सैलानीबाबा बी जवळपासच आहे सैलानी बाबाला बी खूप दुरून दुरून भक्त येतात त्या ठिकाणी सुद्धा खूप काही पहाय जोगतं आहे आणि आणि बुलढाणा दीक्षाभूमी म्हणजे मग गौतम बुद्ध गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि गौतम बुद्धाचं भरपूर काही पाहण्या जोगतं आहे त्या ठिकाणी हा हा पर्यटन पाहया जोगतं आहे मॅडम हो का राहण्याची सोय तुम्हाला तिथं रूम बघाव लागेल आणि माझी तर गाडी आहे तर मी माझ्या गाडीमध्येच राहील समजा

बरं धन्यवाद